मराठी भाषेमध्ये भरपूर साहित्य आहे कविता संग्रह आहे आणि एक अभिव्यक्ति चित्ररेखन म्हणू आपण त्याला तर त्याच्यावर पण भरपूर पुस्तकं आहे आणि म्हणजे लोकं शाळेमध्ये पण जे आपले पाठ्यपुस्तकामधले धडे आहे त्यामध्ये पण ह्या सर्व साहित्याचा उपयोग होतो सर्वच आपले जे इतिहास आहे इतिहासामध्ये जे मोठमोठे स्वातंत्र्यवीर होऊन गेलेत किंवा राजकारणी होऊन गेलेत त्या सर्वांचे लेखही आहेत कविता संग्रह ही चांगले आहेत पु ल देशपांडेंचं किंवा अत्रेंचं जे चरित्र आहे किंवा त्यांच्या ज्या कथा आहेत लेख आहेत ते पण चांगल्याप्रकारे त्यांची पुस्तकं आहेत आणि सर्वजण त्यांचा नॉलेज घेण्यासाठी वापर करतात आणि हे सर्व साहित्य जसं आपलं रामायण जुने जे ग्रंथ झाले ते पण रामायण म्हणा महाभारत म्हणा गीता रहस्य म्हणा हे सर्व पण चांगल्याप्रकारे आहे मराठी भाषेमध्ये आणि मराठी भाषेमध्ये असल्यामुळे सर्व आपल्या महाराष्ट्रातील लोकांना ते समजण्यासाठी सोपे जातात